नमस्कार मी भूषण बागूल बोलतो आहे सिद्धेश्वर हाईट्स अपार्टमेंटमधून माझं ना बोलणं हे आश्लेशा ब्रॉडबँड सर्विससोबत होत आहे का मला जरा तुमच्याकडे काही शंकांचं निरसन करायचं होतं आणि काही बाबतीत चौकशी करायची होती आमची जी सदनिका आहे सिद्धेश्वर हाईट्स नावाची इथे एकंदरीत या सदनिकेत आम्ही एक सत्तर रहिवाशी राहतो तो सत्तर रहिवाशांपैकी जवळपास पन्नास रहिवाशांना ब्रॉडबँड कनेक्शनची आवश्यकता आहे तर त्या ब्रॉडबँडची जोडणी तुम्ही करतात का त्या संदर्भात आलो होतो मी बोलायला तर ही जी जोडणी करून घ्यायची आम्हाला तर त्याच्यात आहे न साधारणत प्रत्येक रहिवाशास मासिक किती भरणा करावा लागेल हे मला तुम्हाला विचारायचं होतं ह्यासाठी तुम्ही काही जादा डिपॉझिट किंवा जमा रक्कम आधी घेतात का बरं ह्या ब्रॉडबँडला जो काय

जी काय गती ह्या ब्रॉडबँडची ही साधारण किती असते प्रतिसेकंदला आणि यासाठी जो डेटा वापरला जातो हा उच्च डेटा वापरला जातो जो आता बरीचजण असणार ना पन्नास रहिवाशी म्हटल्यावरती सर्व जेव्हा एकत्रित हे ब्रॉडबँड वापरतील तेव्हा जो डेटा आहे तो अधिक ठिकाणी वापरला जात असल्याने त्याची गती किंवा त्याचं गती कमी होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे हा उच्च डेटा आहे का तुम्ही तो उच्च डेटा हाताळू शकतात का या संदर्भात जरा मला माहिती हवी होती बरं त्यानंतरचं माझं आणखी एक शंका अशी होती की तुमचं हे जे ब्रॉडबँड आहे यात कधी अस्थिरता येते का की गती कमी वगैरे असण्याची श शक्यता किती आहे कारण याचं असं आहे की जेवढे रहिवाशी आहे त्यातले अधिकतर रहिवाशी हे घरातून त्यांचे कार्यालयीन कामं सांभाळतात संगणकाद्वारे तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्यात व्यत्यय आलेला त्यांना शक्यतो चालणार नाही कारण की त्यांचं कार्यालयीन काम यामुळे स्थगित होऊ शकतं तर त्यामुळे पुन्हा एकदा मी विचारू इच्छितो की तुम्ही हे जे ब्रॉडबँडची सेवा पुरवत आहात तर हे उच्च डेटाचा वापर हाताळू शकते ना ठीक आहे धन्यवाद